तर मित्रांनो एखाद्या प्रोडकबद्दल निगेटिव एक्स्पिरियन्स सांगायचा म्हटलाच मी दोन महिन्यापूर्वी एक आय एम सी प्रोडक होता जो अलून फेस वॉश त्याचा मी ऑर्डर केलं होतं जो बेस होता हल्दी चंदनवर तो मी जवळपास दोन महिन्यापूर्वी ते ऑर्डर केलं होतं आणि त्याची प्राइज होती अडीचशे रुपये शंभर ग्रॅम शंभर एम एल होतं तर मी ते प्रोडक यूस करायला साधच सुरुवात केली लावायला सुरुवात केली माझ्या फेसवर तर त्यामुणे जरा चांगले साईड इफेक्ट जाणवले त्याचबरोबर त्याचे जे हे आहे दुष्परिणाम माझ्या फेसवर दिसू लागले त्यामुळे काळे डाग पडणं डाक्स स्पॉट पडनं पिंपल येणं या सगळया गोष्टी मला उद्भवू लागल्या त्यामुळे मी ते प्रोडक लवकरात लवकर बंद केला आणि असं वाटतं अडीचशे रुपये माझे वेस्ट गेले त्यानंतर मी कोणत्याही प्रकारचा असा प्रोडक पर्चेस करणार नाही त्यामुळे हे मला सांगायचं आहे तुम्हीबी त्याच्यामध्ये इन्क्रेडेन्ट पाहूनच ते पर्चेस करा आणि त्याची जास्तीत जास्त माहिती काढूनच तो प्रोडक खरेदी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद